बोला अरे वा वा वा वा बोला बोला बोला बोला हो पुस्तक मिळालंन मला हो आणि वाचलं मी बी काय म्हणतो मी पुस्तक वाचलं पूर्ण अच्छा अच्छा नाही नाही त्याचं पिच्चर बनू शकतं पण काय माहिती का गोमटे मी स्पष्ट वक्ता आहे माहितीय तुम्हाला की ते हां तर ते आपण त्याचा पिच्चर करू शकतो पण त्यातले काही प्रसंग जेे आहेत ना ते आपल्याला ग्लोरीफाय करायला लागतील म्हणजे कसं काय आता छोटे छोटे प्रसंग ते नदीवरती गेला आणि ते असं केलं ते जे आहे ना तर ते आपल्याला ग्लोरिफाय करायला लागेल मग तिथे आपल्याला सेलिब्रिटी कोणी ते आणयला लागेल तर ते लोकांना ते त्याबद्दल आकर्षण वाटेल ना अन्यथा तर कठीण आहे थोडं

हां नाही आ नाही होऊ शकतं होऊ शकतं होऊ शकतं होऊ शकतं फक्त त्याचं विक्रीमूल्य काय असेल त्याचा मी आत्ता काय अंदाज देऊ शकत नाही म्हणजे ते शेवटी ते थिएटरला लागलं पण पाहिजे ज सगळं करायचं म्हणजे आपल्याला प्रोड्युसर बघायला लागेल कोणतरी इन्व्हेस्टर करायला बघायला लागेल त्याला पटवायला लागेल की या कथाानकात कित मी काय करतो माझे दोन तीन मित्र आहेत ना त्यांना म हा कन्सेप्ट सांगतो म्हणजे सिंगल वन लायनर म्हणतात त्याला वन लायनर सांगतो अन नंतर मग आपण स्क्रिप्ट लिहायला बसू त्या पुस्तकाची का तुझे ते डायलॉग चांगलेत सगळे म्हणजे प्रसंग चांगले आहेत ते डायलॉग चांगलेत आपण एखादा मित्र बोलवून देऊ ज्याच्याकडनं आपण डायलॉग त्याचे को कन्वर्ट करून घेऊ की ज्याच्यावरती टाळ्या पडल्या पाहिजे हमखास

ह ह ह ह ह ह नाही काय ही चांगली बाजू आहे भैयाजी पण काय माहिती का की का अनेक लेखकांना वाटतं की मी जे लिहिलं ते डायरेक्टरने करावं आता आमचा कसा वेगळा व्य व्यू असतो त्याच्यामध्ये त्याची विक्री मूल्य त्याच्यावर होणारा खर्च आणि त्या विक्रीमूल्याहून त्या प्रोड्युसरला त्याच्यातन फायदा झाला पाहिजे तरच तो इन्वेस्ट करेल ना मग त्याला त्या लेखकाला वाटतं की माझा विषय म्हणजे माझं बाळ सुंदरचं आहे पण ते त्याचं चित्रीकरण करणं अन ते विक विकता आलं पाहिजे थियटरला गेलं अन तेच्यावर टाळ्या पडल्या तर त्या याच्यामध्ये अर्थ आहे ना पण आता तुझं कसंय तू आत्ता ज तुझ्याबद्दल मला आपल्या एकमेकांचा अंडरस्टँडिंग चांगला आहे त्यामुळे मी काही चेंजेस केले तरी भैया नाराज होणार नाही याचा कॉन्फिडन्स आहे मला नाही का

नाही नाही रॉ मटेरल नाही ना नाही याच्या नाही बरोबर आहे त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला बसायला लागेल आणि मग आपण बसून ते ठरवू की हा प्रसंग असा मोठा करायचा का की काही प्रसंग गाळायला लागतील कारण कि जे आपल्या हृदयाशी भिडणारे प्रसंग आयेत ना ते प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतील असं ते तयार करायला लागेल ना हां

बरोबर बरब बरोबर नाही नाही आपण ते बरोबर बसून करू काय असतं कि सगळं झाल्यानंतर जर भैयाजी नाराज झाला तर मग ते काय त्यात मजा नाही राहणार ना हां हो बोलूना बोलूना हो हो हो हो ओके ओके ओके